सर्वप्रथम लांब पल्याच्या बाईकिंगसाठी तुमची तब्बेत ही शंभर टक्के निरोगी असायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो प्रवास सब समजा तुम्ही जर एक ते दीडशे किलोमीटर शंभर ते दीडशे किलोमीटरच्या परिसरात जायचं असल्यास तुम्हाला सोबत एखादा घरून डब्बा किंवा आज आजच्या तारखेमध्ये तुम्ही घरातनं काही जरी घेऊन गेला नाहीत तरी तुम्हाला पदोपदी म्हणजे एक दहा किलोमीटर पंधरा किलोमीटरच्या अंतराने काही हॉटेल्स निर्माण झालेली आहेत पण हॉटेलचं खाण्यापेक्षा मी घरातला एखादा डब्बा घेऊन जाणं सोबत प्रिफर करेल आणि बाईक लांब पल्याच्या प्रवासामध्ये तुम्ही पाठदुखी हा प्रकार जो बऱ्याच लोकांना होतो पाठदुखी किंवा खांदा हा त्रास फक्त रस्त्यावर म्हणजे जो रहदारीचा रस्ता आहे त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणजे तो रस्ता कशा प्र्रकारे आहे एकदम स चांगला आहे का किंवा खड्डेमय रस्ता आहे या प्रकारच्या ह्याच्या नंतर तुम्ही तर्क करू शकता की तुम्हाला खांद्याचा त्रास किंवा पाठदुखी ही त्या रस्त्यावर होईल का नाही हो आणि माझ्या आत् आत्तापर्यंतच्या बाईकिंगच्या प्रवासामध्ये मी मला आज माझं एवढं वय झालेलं चव्वेचाळीस पंचेळीस वर्ष वय आहे पण मला अजून त्या गोष्टींचा काही त्रास जाणवलेला नाही